हो मी प्रेरना गजबिये बोलत आहे

काय झालं मॅडम हो मॅडम सकाळी तर तिने नाश्ता केला होता आणि बरी होती ती असं अचानक काय झालं असेल तिला

हो हो ठीक आहे मॅडम मी तिला न्यायला आता पाच दहा मिनिटांत येते मग तिचं पोर्शनचं कसं मग मॅडम तिचं क्लास वर्क झाला आहे का सगळं अच्छा ठीक आहे मॅडम येत आहे मग मी दहा मिनिटांत पोचते शाळेमध्ये